शहरातला शाळा किंवा हायस्कूलमध्ये किंवा क कॉलेजात विद्यार्थी कसे जातात तर काही काही ठिकाणी हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी तसेच शहरामधल्या शाळांमध्ये मुलांना जाण्यासाठी वेगवेगळ्या बसेस या शाळेतर्फे तसेच हायस्कूलतर्फे दिल्या जातात तर या बस देऊन मुलांचा वेळ जो वाया जातो शाळेमध्ये येण्यासाठीचा तो वेळ त्यांचा रिड्यूस होतो कमी होतो तो वेळ कमी झाल्यानंतर मुलं जास्त वेळ अभ्यास करता दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणं आजच्या काळात अवघड आहे दर्जेदार शिक्षण जर मिळणं आजच्या काळात अवघड आहे कारण सरकारने डिजिटल शाळा डिजिटल रूम्स ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पण मुलांना नुसती घोकमपट्टी असं न करता विद शिक्षकाने विद्यार्थ्याला जवळ घेऊन डिजिटलद्वारे शिकवलं पाहिजे कारण कारण विद्यार्थ्याला ते प्रॅक्टिकल नॉलेज आलं पाहिजे जर विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल नॉलेज आलं नाही तर विद्यार्थ्याचं शिक्षण हे अपुरं राहील आणि तो नापास होऊ शकतो याचे काही कारणं आहेत आणि अडचणी तशा अडचणी आता सरकार कमी करत आहे शहरामधला शाळा हायस्कूल यामध्ये अडचणी येत होत्या पण आता अडचणी कमी होत आहे विद्यार्थी जर जे गरजू विद्यार्थी असेल ते बअचं भाडं भरू शकत नाही ते शहरातल्या किंवा हायस्कूलमध्ये ज्या शाळा आहे त्या गरजू विद्यार्थी ते आपले आपले स्वतः जातात आणि जे मीडियम विद्यार्थी आहे त्यांचं घरी परिस्थिती चांगली आहे तेच विद्यार्थी फक्त तेच विद्यार्थी फक्त बसेसमध्येे जातात व वेळ वाचवतात आणि अभ्यास करतात हे एक कारण चांगलं आहे